रिकामा वेळ घालवण्यासाठी विविध पर्याय देणा देणारी राज्यातली मनो मनोरंजन रंजनाची केंद्र किंवा जिल्ह्याची ठिकाणं आहेत एकतर आहे शॉपिंग मॉल्स कारण की शॉपिंग मॉल्समध्ये जाऊन आपण तिथे जाऊन आपण भरपूर प्रकारचे भरपूर प्रकारचे वस्तू पाहू शकतो जसं की आता कुठची नवीन नवीन तेल आलं आहे वगैरे आप परत भाताचा प्रकार म्हणजे तांदूळ झाले तुरीची डाळ झाली कितीला आहे त्यासाठी आपण शॉपिंग मॉल्स वगैरेमध्ये जाऊ शकतो आणि या व आपण रेश्टॉरंटमध्ये जाऊन टाइम्प वेळ घालवू शकतो कारण की आप आपण जर कुठची वस्तू मागवली ते यायला टाईमच जातो शेवटी त्यामध्ये जाऊन आपला टाइमपासच होणार जर रेश्टॉरंटमध्ये जाऊन आपला टाईमपास झाला तर आपण काही करू शकतो आणि पबमध्ये जाऊन तिथे आपण उगाचच पैसा घालवतो कारण की तिथे उगाचच पैसा घाल घालवणं म्हणजे की उगाच फुकटचं नाचायला ते जायचं प फक्त पैसे देऊन नाचायला जायचं जर आपल्याला जास्त पैसे असतील आपल्याकडे तर आपण तिथे जाऊ शकतो व तिथे उगाचची ते तिथे दारू पिऊन वगैरे तमाशे होत असतात त्यासाठी आपण हे सर्व टाळावं